बाईक चालवताना आम्ही सुरक्षिततेच्या दृष्टीने काही गोष्टींची काळजी घेते जसे गाडीची जी स्पीड आहे ती कमी कमी स्पीडमध्ये आम्ही चालवते तीसच्या स्पीडने किंवा जास्तीत जास्त चाळीसच्या स्पीडने आम्ही गाडीची स्पीड ठेवते तसेच गाडीची बॅलन्स आहे तो व्यवस्थित आम्ही सांभाळतो तसेच हेल बाईक चालवताना आम्ही हेल्मेटचा यूज केला करते तसेच बाईक चालवताना आम्ही ड्रायविंग लायसेन्ससुद्धा कॅरी करते कारण कधी पण आपण जर बाहेर गेलो बाईक चं बाईक चालव चालवताना आपल्याला जर विदाउट हेल्मेट जर असेल तर त्याचा आपल्याच सिग्नल वरती त्याचा पाचशे रुपये फाईन पडतो तसेच बाईक चालवताना ही याची पण काळजी घेतली जाते जसं चौरस्ते आले किंवा सिग्नल लागलं तर सिग्नलचा आपण पालन केले पाहिजे तेव्हा आपण गाडी थांबवली पाहिजे सिग्नल सुटल्यानंतर तरच आपण गाडी चालवली पाहिजे तसेच हेल्मेट वेअर केलं पाहिजे परत गाडीची जी स्पीड आहे ती व्यवस्थित म्हणजे पस्तीस ते चाळीसच्या दरम्यान असायला पाहिजे गाडी ही ब्रेक लावून लावून आपण चालवली पाहिजे एकदम स्पीडमध्ये कंटिन्यू स्पीडमध्ये असायला पाहिजे त्याची स्कमी त्याची जी स्पीड आहे ती कमी जास्त कमी जास्त केली पाहिजे गियर त्याचा सांभाळता आला पाहिजे तसेच ड्रायव्हिंग लायसन पण आपण कॅरी केला पाहिजे त्याचबरोबर गाडीची काही एल ओ सी असते कागदपत्रं असते ते आपल्यासोबत ठेवला पाहिजे कदाचित एखादे जर आपण सिग्नल तोडलं तर आपल्याला पुढे जर चालून ट्रॅफिक पोलिसांनी पकडलं तर आपण त्यांना दाखवू शकता आपलं ड्रायव्हिंग लायसन आपल्या गाडीचे कागदपत्रं आणि गाडी जी आहे ती आपल्या नावावरतीच असायला पाहिजे तसेच प्रवासामध्ये आपण जर गेलो प्रवास करत आहो आपण एस टी बसनी किंवा महाराष्ट्र बसनी किंवा आपण इव्हन ट्रॅव्हल बसनी तर त्यामध्ये आपण जी टिकिटं काढलेली आहे जी ऑनलाईन टिकिटं काढली आहे जी काउंटरवरती जाऊन टिकिटं काढली आहे ती टिकिटं आपण व्यवस्थित ठेवली पाहिजे तसेच त्यामध्ये आपले आधार कार्ड पॅन कार्ड किंवा आपले डॉक्युमेंट्स अदर आधार कार्ड पॅन कार्ड झालं तसं व्होटिंग कार्ड हे आपले दा कागदपत्रं आपल्यासोबत ठेवले पाहिजे जे आपण किट जे आपण टिकिट काढले आहे ते टिकिट आपण सांभाळून ठेवले पाहिजे तसेच आपल्या जे कागदपत्रं जे आहे जन्म दाखला आहे ते ब सुद्धा कॅरी केले पाहिजे आणि आपल्यासोबत ॲड्रेस का ॲड्रेससाठी आपण जे हे असते इलेक्ट्रिक बिल असते ते पण एक झेरॉस आपण त्याची हाताळली पायजे की आपले दोन फोटो आपल्या सोबत सोबत असायला पाहिजे प्रवास करताना पासपोर्ट साईझ फोटो आपल्या रं प्रवास करताना सोबत असायला पाहिजे तसेच आपल्यासोबत एक पाण्याची बॉटल म्हणा थोडंफार खाण्याचं पदार्थ म्हणा हे आपण सोबत कॅरी करायला पाहिजे की पुढं काही गोळ्या टॅबलेट आपलं जर डोकं दुखलं तर प्रवासामध्ये असायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींची आपन प्रवासामध्ये काळजी पण घेतली पाहिजे आणि हे कागदंपत्रं पण सुद्धा असायला पाहिजे